हॅलो हां बोल ना काय नाही नेहमीचंच

हो अगं रिलीज झाला आहे मी आत मी मी त्याच्यात मी त्याचा ट्रेलर पण पाहिला आहे तुलाच माहिती आहे का त्याच्यात काय आपण बघायला जायचं का तो

ते हो खूप छान आहे अगं त त्या मूव्हीमध्ये म्हणजे नवरा माझा नवसाचा जो वन होता ना त्याच्यामध्ये ते पुतळा घेऊन बसने गेले होते आता ते ट्रेननं जाणार आहेत म्हणजे रत्नागिरीपर्यंत हो ट्रेनने रत्नागिरीपर्यंत ते ट्रेनने जाणार आहेत हां मग आपण हां नाही सुप्रिया सुप्रिया पिळगावकर आहे आणि स्वप्नील जोशी आहे त्याच्यातली गाणी तर खूप मस्त आहे तू ऐकल्यावर तुला खूप छान वाटेल हां आपण सगळ्यांना घेऊन जाऊ म्हणजे मी कॉल करते सगळ्यांना आणि विचारते की कोणी कोण कोण कोण येणार आहे मग आपण जाऊ त्यांच्यासोबत हो लागला असेल तर एक सत्तावीस तारखेलाच रिलीज होणार होता मग आता जो आदा असेल आला असेल तिकीट पण काही त्याचं महाग नाही दीडशेपर्यंत आपल्याला मिळून जाईल हां हां अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरची मुलगी पण आहे त्याच्यामध्ये रोल प्ले करायला आणि स्वप्नील जोशी आहे हां स्वप्नील जो नाही सचिन पिळगाव म्हणजे ट्रेलरमध्ये तर काही दाखवलं नाही मग असतील की नाही काही माहीत ते नाही माहीत ते मूवी बघितलं मूवी बघितलावनं कळेल ना अगोदरच कशालाच पाइले आपण बघूया जाऊया जाऊया बघायला कोण कोण येईल आपल्यासोबत सगळ्या न् सगळ्यांना असा मराठी पिच्चर बघायला आवडेल का आपल्या ग्रुपमध्ये हां चालेल मग ठीक आहे आपण कधी जायचं बघायला मी शनिवार रविवार फ्री असते

हां आपण मग आपण शनिवारी शनिवारी दुपारी वगैरे जाऊ म्हणजे संध्याकाळपर्यंत मूवी संपेल आणि नंतर बाहेर जेवण करू आणि परत माघारी येऊ हां बस म्हणजे मला माहीत नाही मराठी मूव्ही रिलीज झाली आहे म्हणून मी हा हा बघायचा म्हणते आहे नवीन रिलीज झाले असेल तर काय माहीत नाही वेबसिरीज आहे का एखादी हो हो ठीक आहे पण आता मी नाही बघितला आता ये एकच मला माहिती आहे हां चालेल मग आपण जाऊ हां चालेल बाय